आमच्या इकडली मी ज्या परिसरात राहतो तेथील एक ऐतिहासिक घटना मला आठवते ही आख्यायिका म्हणा किंवा मग एक गोष्ट म्हणा परंतु बऱ्याचशा पुस्तकामध्ये या बद्दल इतिहासकाराने लिहिलेले आहे आमचं कारंजा गाव येथे एकदा एक एक व्यापारी म्हणजे मुघल व्यापारी हे उंटावर कस्तुरी घेऊन जात असताना तिथे एका युवकाचे घर बांधण्याचे काम चालू होते आणि तेथे घराला लागणारा जो गारा असतो तो बनवणे चालू होता तेवढ्यात त्या व्यापाऱ्याला त्या युवकाने विचारले की उंटावर काय आहे तेव्हा त्या व्यापाऱ्यानं गुर्मीत उत्तर दिले की तुला काय करायचे आहे तू काय हे खरेदी करणार आहे का त्या युवकाला वाईट वाटले आणि त्यांनी सांगितले की यामध्ये कितीही मौल्यवान वस्तू असो ते सर्व या गाऱ्यामध्ये टाकून दे आणि त्याची जेवढी किंमत होते तेवढी माझ्या कडून घेऊन जा ही ऐतिहासिक गोष्ट कारंज्याची फेमस आहे तेथून आजही कस्तुरीचा वास येतो असे लोक सांगतात